हॅलो उबर ट्रॅव्हल एजन्सी हां मी कात्रजहून बोलते आहे मी सकाळी कॅब बुक केली होती मला सारसबागेत जायचं होतं पाहुण्यांना घेऊन आणि लवकर जायचं होतं म्हणून उबर सोयीची होते मला तर अहो बुक केली आहे कॅब मी कॅब बुक केली पर पाच दहा पाच दहा मिनटं दाखवता ते आणि पिकअप पॉईंटपर्यंत पोहोचूच शकत नाही आणि फोन करण्याचा प्रयत्न केला तर फोनही उचलत नाही अशा वेळी काय करणार आम्ही उबर ही सोयीची म्हणायची का गैरसोयच म्हणायची